माझ्याकडे उषा कंपनीचा फॅन आहे आणि तो खूप घाण हवा फेकते आणि तुम्ही पण प्लिज उषा कंपनीचा फॅन यूज नका करू आणि त त्यानंतर त्याची बा आपण जर बाहेर गेलो त्यानंतर जर आतमध्ये आलो तर त्याची हवा लागतच नाही आणि तो म्हणजे खूप त्या कंपनीची डिमांड पण खूप आहे पण डिमाट असूनही खूप हवा म्हणजे फसवून राहिला आपल्याला पैसेले फसवते आणि त्यान कंडेन्सर टाकूनही आपण त्यांची हवा लागत नाही अन् त्यांची ह त्याची हवा लागत नाही आणि ते विचित्रच आहे आणि खूप उन्हाळ्यात खूप जास्तच गरम हवा फेकते आणि तसंच हिवाळा वगैरे चालू असला तरी पण खूप गरम हवा फेकते जशी आपल्याला हवा पाहिजे तशी तर् ती हवा देत नाही जसे आपण सूर्या कंपनीचे फॅन यूज केतला तो एक नंबर हवा देते तसा आपण उषा कंपनीचं जर कराल तसं तो हवा देत नाही आपल्याला आणि माझ्या घरी असे माझ्या घरी लावलेल्याबद्दल तो फॅनपण पडून गेला आहे त्यामुळे तुम्ही पण त्या सूर्या कंपनी नीचा फॅन यूज करू नका